पिकांचे उत्पादन शक्ती वाढवण्यासाठी किंवा गुणवत्ता वाढवण्यासाठी अनेक प्रकारचे तंत्रे वापरले जात आहेत जेणेकरून पिकांची उत्पादकता वाढेल किंवा गुणवत्ता वाढेल पिकांचे उत्पादकता व गुणवत्ता वाढवण्यासाठी अनेक प्रकारचे फर्टिलायझर उपलब्ध आहेत ऑर्गॅनिक फर्टिलायझरचा जास्तीत जास्त वापर क केला जावा त्यानंतर मशागती शेतीच्या मशागतीसाठी आपण यंत्रांचा वापर करून कमी खर्चात आपण त्याचं चांगली मशागत करू शकतो त्यानंतर पिकांवरती जास्तीत जास्त लक्ष ठेवणे त्यानंतर माती परीक्षण करणे असेल अशा प्रकारच्या अनेक प्रकारच्या गोष्टी आपण करू शकतो